हॅलो हां आपण कोण हो हो बोला ना हो हो बरोबर ठीक तिचं अजून ह्याच्याआधी कधी काही डान्स क्लास शिकली आहे किंवा अजून तिला आवड आहे ना डान्सची किंवा तुम्ही बोलत आहे म्हणून तर नाही ना ती करत आहे

ओके तिचं नाव काय म्हणालात तुम्ही गौतमी ठीक आहे आणि ती आता म्हणजे तिचं स्कूल टायमिंग वगैरे कसं आहे

ठीक आहे आपल्या तीन बॅचेस आहेत त्याप्रमाणे म्हणजे एक एक तासांची बॅच असते पाच ते सहा सहा ते सात आणि सात ते आठ अशी तीन बॅच आहेत आता सध्याच्या हो तीन आठवड्याचे फक्त तीन दिवस नाही मी तुम्हाला त्याचं शेड्युल सेट करून दिलं कारण का बॅचेस अजून ऑलरेडी आहेत सो मी अल्टरनेट बॅचेस घेते

अडीच हजार रुपये फी आहे आपली

हो आहेत ना आपण असे घेऊन जातो आपले जे शोज असतात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी म्हणजे कधी कधी पुण्याच्या बाहेर सुद्धा असतात म्हणजे असं डिपेंड ऑन असं आपलं फिक्स नसतं की आपल्याला कुठे शो शो करायचं आहे वगैरे सो आपण बाहेरच्या ठिकाणी जातो आणि आपण त्या मुलांना अजून काय एक्स्ट्राऑडनरी येत असेल तर त्याच्यात सुद्धा त्यांना आपण मदत करतो आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची लोकंसुद्धा टिकायला येतात किंवा आपण जे म्हणतो भरतनाट्यमची मोठी मोठी लोकं आहेत म्हणजे आता बरीच लोकं आहेत तर ती लोकंसुद्धा विजिट करतात तेसुद्धा त्या मुलांना थोडंसं प्रोत्साहन मोटिवेट देतात सो मग अजून मला भेटा मला त्या मुलीला भेटू द्या मी एकदा तिला बघेल तिचा एकदा मी डेमो टाईप घेईल हो हो चालेल ना हां म्हणजे तसं मी तुम्हाला लोकेशन वगैरे सेंड करते प्राईज वगैरे हो हो थँक्यू थँक्यू